मराठीमध्ये म्हणी म्हणलं तर माझं बहुत फेवरेट बोलायची पद्धत आहे ज्याच्यामध्ये जसं मला बहुत साऱ्या म्हणी आठवण आहे ज्याच्यामध्ये काही असे आहे की अति तिथे माती म्हणजे याचा अर्थ असते की कोणत्याही गोष्टीचा जो अतिरेक राहते तो बहुत वाईट असते त्याच्यात अजून अशी आहे की अति शहाणा त्याचा बैल रिकामा तर ह्याच्या अर्थ असा होते की जास्त शहाणपणा खूप असा नुकसानदायक राहते अजून एक तर सर्वात माझा फेवरेट आहे तो म्हणजे आयत्या बिळावर नागोबा म्हणजे मेहनत दुसरे करतीन आणि त्याच् त्या मेहनतीमध्ये आपला फायदा करून घ्यायचा आणि अजून तर फेवरेट आहे जशी आंधळा मागतो एक डोळा न् देव देतो दोन डोळे तर ह्याचा अर्थ असा होते की जेवढे आपण विचार करतो जेवढी अपेक्षा राह्यते त्याच्याहून जास्त आपल्याला फायदा होते अजून माझा काय एक सगळ्यांचा फेवरेट एक म्हण आहे जसा आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे पहिले आपलं पोटाची सोय करायची त्याच्यानंतर देवधर्म करायचा